हॅलो हा फोन कोल्हापूर तडका येथे लागला आहे का मी दोन चिकन थाळ्यांची ऑर्डर दिली होती आणि त्यासाठी लोकेशन मंगळवार पेठ इथं दिलेलं पण मंगळवार पेठेतील पेटीएम तालमीजवळ येऊन थांबा आणि तेथून मला फोन करा आण मला ही ऑर्डर संध्याकाळी आठ नऊच्या आधी पाईजेल आहे आणि तरी कृपा करून लवकरात लवकर द्या तिथं आल्यानंतर फोन करा मला मी आहे इथंच